स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांची खूप मदत होते असे म्हणतात की जर तुम्ही दैनंदिन वृत्तपत्राचं जर वाचन केलं तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज नाही कारण वृत्तपत्र वाचण्याची सवय म्हणजे तुम्हाला दररोजचं जर वृत्तपत्र वाचलं तर विविध जे ग घटना आहेत त्याच्याबद्दलची दैनंदिन माहिती तुम्हाला मिळते किंवा त्या त्यातल्या लेख वगैरे इतर माध्यमातून तुम्हाला व संपूर्ण जगाची माहिती होत असते आणि स्पर्धा परीक्षेचा हाच महत्त्वाचा गाभा आहे की तुम्हाला जे करंट नॉलेज म्हणतो आपण की म्हणजे दैनंदिन ज्या घडामोडी आहे त्याच्याबद्दल माहिती आसते हे उत्तम प्रकारे वृत्तपत्रातूनच मिळू शकते दैनंदिन माहिती ही खूप मोठी मदत स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्राची होते त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज वृत्तपत्र विविध वृत्तपत्रं वाचणे गरजेचे आहे